आम्ही आमच्या जोडीदारासोबत मित्रासोबत भरपूर वेळा अशी चडाई केलेली आहे आणि त्यांच्याकडून प्रत्येक वेळी नवनवीन अशा गोष्टी शिकायला मिळतात नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात भरपूर काही शिकायला मिळत एखाद्या कठीण परिस्थितीत त्यांनी आम्हाला भरपूर वेळा अशी मदत केलेली आहे भरपूर वेळा मार्गदर्शन वगैरे केलेलं आहे आणिक कधी कधी आम्ही स्वतः त्यांना मार्गदर्शन वगैरे करतो आमची मित्रमंडळी म्हणा किंवा गट एकत्र जेव्हा आम्ही जातो चढायला तेव्हा आम्ही सोबत दोरे वगैरे आणि एखादी लोखंडाची गज कारण जो पूर्वी पहिला जाईल तो गज रोवून बाकीच्यांना त्या दोरेच्या साह्याने वर येता येईल असं दोरी गज पिण्यासाठी पानी नाश्त्यासाठी थोडंफार असं सर्व सर्व काही घेऊन जातो प्रत्येक त्यामुळं काही अडचण वगैरे कधी काय आले नाही आणि त्यांच्याकडून शिकायचं म्हनलं तर अडचणी च्याकाळात समजा जर एखादा थकला वगैरे असेल एकादा म्हणत असेल मला आता पुढे चढाई करायची नाहीये मग त्यासाठी आम्ही त्याला प्रोत्साहन देतो किंवा तेसुद्धा आम्हाला प्रोत्साहन देतात की बाबा नो चला तुम्ही थांबू नका थांबलात तर ते आपल्याला पुढं वर जायला वेळ होईल असे वी प्रोत्साहन देतात एनर्जी देतात अन् ते जी पॉजिटिव एनर्जी मिळते त्यामुळे आम्हाला ती चढाई करायला अगदी सोप्पं जातं आणि कठीण परिस्थिती म्हणाल तर भरपूर वेळा अशी कठीण परिस्थिती आलेली आहे भरपूर ठिकाणी असं जाता जाता कधीतरी पायाखालीचे दगड वगैरे घसरतात पडतात त्यामुळे मित्राचा मदतीचा हात तिथे आम आम्हाला कायमच मदत करतो आणि अशा काही गोष्टी भरपूर अशा गोष्टी येत्या एखाद्या ठिकाणी पावसाळ्यात वगैरे जाताना घसरण वगैरे निर्माण झालेले असते जागोजागी त्यामुळे तिथून भरपूर वेळा वगैरे आम्ही घसरलो तेव्हा त्यानी मदत केली कधी कधी जखम वगैरे झाली तर त्यानी बँडेज वगैरेसुद्धा केलं अशा आमच्या भरपूर काही अनुभव आहेत मित्रांसोबत गटासोबत आम्ही भरपूर वेळ चढाई वगैरे केलेली आहे त्यांच्याकडून शिकायचं म्हणलं तर असं भरपूर काही शिकलेलो आहे मी की आ अडचणीच्या काळात कठीण काळात कसं वर जायचं थकला तरी सांगतात ते की कसं ते म्हणजे ते एनर्जी देतात आम्हाला की आपण वर जाऊया ते असं म्हणतात की चला पाच मिनट पाच मिनटात पोचतोय पाच मिनिटात पोचतोय एक तास झाला जरी गेलो तरी आम्हाला ते अजून पाच मिनटात म्हणतात आणि असं करत ते जे प्रोत्साहन देतात त्यामुळे आमाला ते चढाईला मार्ग सोपा होतो आणि खडतर मार्गातून अडचणीतून ते वाट काढत पुढे जातात सवंगडी आणि त्यामुळे आम्हालाही वाट निर्माण होते आणि सोबत जर रशी वगैरे असल्यामुळं कधी आम्ही दमलो थकलो तर त्या ररशीच्या मार्गानेसुद्धा चढाई अतिशय सोपी होते आणि हेच त्यांच्याकडून शिकायला मिळतं की बाबा पुढं कधी अडचण जरी आली तरी सर्वांनी मिळून सामना करावा अशी भरपूर वेळा अडचण वगैरे येतात कधी कधी चढाई करताना वाटेत विंचू साप वगैरे येतात तर त्यावेळी काय करायचं हे सुद्धा ते आम्हाला व्यवस्थितपणे सांगतात